राज्यातील मुख्य सामाजिक आणि सांस्कृतिक गट म्हणजेच हिंदू मुस्लिम बौद्ध या अशा आहेत तर तसे पाहत पाहिले की सगळे हिंदूमध्ये हिंदू हिंदू देवतांची पूजा करतात त्यांचे सण साजरे करतात सगळे साजरे करतात ते हिंदू म्हटले की हिंदू मराठी भाषा बोलतात आणि मुसलमान त्यांच्या प्रकारे त्यांची भाषा बोलतात जसे की हिंदी ही मुसलमान हिंदी बोलतात आणि हिंदू मराठी बोलतात तसेच मुसलमान त्यांची दर्गामध्ये त्याची दर्गा करतात तसेच हिंदू देवीदेवतांची पूजा करतात व त्यांचे सण करतात तसेे दिवाळी ही राम रामजन्माष्टमी हे सगळेजणं असे करतात आणि त्यांची खूप डी जे गिजे लावून डान्स वगैरे पूर्ण गावाला जेवण बिवण करून साजरे बनवतात